रुग्णालयामधील सेवेमध्ये बोलायचं झाल्यास तर प्रायवेटमध्ये गेलो आपण तर प्रायवेटमध्ये पैसे पण जास्त लागतात आणि सेवा तत्काळ मिळते पण गव्हरमेंट हॉस्पिटलला गेल्यानंतर आपण पैसे कमी लागतात पण थोडा टाईम लागतो प्रोसेसला त्यामुळे थोडं त्यांचं पण बरोबर आहे की कमीत कमी पेशंट जास्त असतात त्यामुळे त्यांना पण कोणाला ल अर्जंट कोणाला कसं ते ते पण ऐकू शकत नाही जेव्हा इमर्जन्सी पेशंट असेल एकदम तर ते लवकर करून देतात नाहीतर थोडा टाईम जातो पण कमी पैशामध्ये ते काम करून देतात ते सेवा एकदम चांगली आहे लहान मुलांची निगडीत पण सेवा अशी आहे की लहान मुलं असेल छोटे मुलं असेल त्यांना पण जो काही इफेक्ट असेल जो काही सिम्प्टम्स असेल तर त्यांना नियमाप्रमाणे ते वागून सर्वांना वागणूक सारख्या प्रकारची देतात